आमच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त लोक प्रायवेट जॉब किंवा मग दुधाचा व्यवसाय शेतीचा व्यवसाय असे भरपूर करतात किंवा मग किराणा दुकान आहे ज्याच्यामुळे आवकजावक नेहमी आर्थिक व्यवहाराची हे हे होत आवकजावक होतात भरपूर लोक कुरियर सेवा करतात असे भरपूर काही छोटे मोठे व्यवसाय आहे जे लोक हे निवडतात कारण की त्यांना गोवर्मेंट सर्विससारख्या नोकरी काही लागत नाही त्यामुळे हे वेगवेगळ्या प्रकारचे वेगळे धंदे करतात कोणी आपले काही घरगुती आवश्यक त्या वस्तूंचा विक् विक्री करतात कोणी कपड्यांचा व्यवसाय करतात तर असे भरपूर धंदा आहे की त्याच्यामुळे काय होते यवतमाळ जिल्ह्यामध्ये रोजची उलाढाल होते आ आर्थिक व्यवहार रोज त्याची पण उलाढाल होते तर असे एक आमचे इथे व्यवहार असे धंदे चालते त्यामुळे प्रत्येकाची एक वेगवेगळ्या प्रकारची जीवनशैली बनलेली आहे